महाराष्ट्र राज्यामध्ये इतिहास हा चांगल्या प्रमाणात घडलेला आहे या इतिहासावर परिणाम करणारे काही तांत्रिक व वैज्ञानिक बदलसुद्धा करण्यात आलेले आहे नवकल्पना शोधण्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट खूप महत्वाची आहे इतिहासामध्ये या गोष्टीचा खूप महत्वाचा भाग समजला जातो वैज्ञानिक पद्धतीने या गोष्टीकडे बघितलं जाते व त्यामध्ये नवकल्पनाचा शोधसुद्धा केला जातो इव्हेंशन म्हणजे नवनवीन कल्पना शोधून काढणे व तांत्रिक पद्धतीमध्ये बदल करणे ह्या इतिसावर इतिहासावर आपला अगदी परिणामकारक गोष्ट मानली जाते इतिहास हा आपल्यासाठी खूप महत्वाचा भाग आहे आणि पुढच्या पिढीला समजण्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरल्या जातात